मला उद्या गावाला जायचं आहे झुनगडला तर तुम्ही माझ्यासाठी एक ॲटो बुक करा आणि किती रुपये घेतील ते मला सांगा तर मग आता पण जाता जाता आम्हाला मधात थोडंसं इथं जायचं आहे केळझरच्या मंदिरात पण जायचं आहे आणि जाता जाता थोडंसं वडगावला घुमडेबाबाच्या मंदिरात पण जायचं आहे तर थांबू आपण तिथे थोडासा वेळ तर अर्धा एक तास म्हणजे जास्त लागेल तर अशा त्याच्या वेळाने तुम्ही पैसे सांगा आम्हाला किती रुपये होते तर